मला मातीच्या मूर्ती तयार करणं फार आवडतं माझा एक शेजारी मित्र होता त्याचे वडील उत्तम गणपतीचे मूर्ती तयार करायचे वेगवेगळ्या सीनवर आधारित मूर्त्या तयार करायचे त्या वेळी आम्ही शाळा सुटली की त्यांच्या त्या ह्याच्यात लॅबमध्ये आम्ही दिवसभर तेच बघत रा बसायचो की ते कसं माती कशी हे करतात मातीवरती काय प्रक्रिया करतात नंतर मग मूळ ढाचा कसा तयार करतात नंतर अगदी न बघता हवा तसा गणपती ते कसा तयार करतात किंवा निरनिराळ्या लोकांच्या मागणीप्रमाणे निरनिराळ्या मूर्ती ते कसे तयार करतात हे सगळं बघायला मिळालं आणि त्यात काही बारीकसारीक गोष्टी पण बघायला मिळाल्या म्हणजे कोरीव काम मग कोरीव कामाला लागणारी हत्यारं ती लाकडाची हत्यारं काही लोखंडी हत्यारं त्या बारीकबारीक जे मूर्त्यांचं जे वैशिष्ट्य काढण्यासाठी ते कोरीव काम आहे ते कोरीव काम त्या त्या हत्याराने कसं केलं जातं हे पण बघायला मिळालं आणि त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकता आल्या आणि त्यामुळे साहजिकच माझ्यात आणि माझ्या मित्रांमध्ये ती आवड निर्माण झाली मग आम्ही त्यांना आम्ही मदत करायचो सुरुवातीला काय तर माती ओली करून देणं आहे ती तुडवणे किंवा त्याचे गोळे तयार करणे मग ते गोळे त्यांना देणे कधीकधी आम्हाला काही साच्यातला गणपती असायचे तर त्या साच्यामध्ये ती माती भरून साच्याचे गणपती करून देणे त्यांना मदत करणे गणपती सुकल्यानंतर मग प्रायमर कलर मारायला आधी शिकवलं त्याच्या नंतर मग बॉडी कलर शिकवला मग हळूहळू हळूहळू प्रत्येक गोष्ट आमाला त्यांनी शिकवली आणि मग स्व आमा स्वत स्वत वरतीच त्यांनी ती जबाबदारी दिली त्यामुळे आम्ही बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडनं शिकता आल्या म्हणून मी ती कला अजूनही जिवंत ठेवली आहे आणि माझ्या घरचा गणपती मी स्वत च बनवतो पण मी व्यावसायिक गण हे करत नाही व्यावसायिक व्यवसाय म्हणून त्या त्याच्याकडे बघत नाही मी माझा घरगुती फक्त एक गणपती बनवतो